माझी स्वताची बाग आहे आणि त्या बागेमध्ये दिवसाचे कमीतकमी एक ते दीड तास मी घालवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मी कोणामुळे प्रेरित न होता जे मी लहानपणी जे ज ज्या गोष्टींसाठी म्हणजे झाडं कशी आहेत हिरवे असतात का पिवळी असतात हे पाहण्यासाठी मला माझ्या गावी जावं लागत होतं कारण माझे वडील हे सरकारी नोकरदार असल्याकारणाने मी शहरामध्ये राहत होतो आणि शहरामध्ये या गोष्टी तुम्हाला दि दिसणार थ नाहीतच एवढी हिरवळ वगैरे पाहण्यासाठी तुम्हाला एखाद्या गार्डनमध्येच म्हणजे जे काही नगरपालिकेनी किंवा तुमच्या आसपास जे का निर्माण करून दिलेलं आहे तिथेच तुम्हाला जावं लागत होतं ते न होण्यासाठी मी माझ्या शेजारी एक जागा घेऊन तिथेच मी बागकाम सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये फळ झाडं फुलझाडं भरपूर आहेत आणि वेळ कसा जातो हे बागकामामध्ये तो कळत नाही